आजकाल फोटोग्राफी वेग फोटोग्राफीच्या वेगवेगळया प्रदर्शनाने किंवा गॅलरीमध्ये खूप काही बदल घडलेले आहे जसं की या आजकाल ट्रेंड चालत आहे पिक्स आर्ट एडिटिंग फोटोशॉप एडिटिंग लाईट रूम एडिटिंग स्नॅपसीड एडिटिंग हे जे काही ॲपलिकेशन आहे ते ॲपलिकेशन आपल्या एडिटिंगवर खूप काही मदत करतात आपला फोटो चांगल्या प्रकारे चांगला निर्माण करतो आणि हा आजकालचा ट्रेंडच बनलेला आहे आताच्या जनरेशन म्हणजे हा खूप काही ट्रेंड आहे जसं की मी स्वतः एडिटिंग करत असतो कधी कधी तर मी फोटोशॉपमध्ये एडिटिंग करतो आणि खूप काही मदतगार हे मला घडून न येते ते